सर मला माझ्या मते मी आता उल्हासनगरमध्ये राहतो आणि उल्हासनगर वेश्टमध्ये ना इथे रेसिडेंट आहे मन्नत रेसिडेंट तर मी तिथे रूम घेतलेला आहे फ्लॅट घेतला आहे म्हणजे तर मला ना मी माझ्या मित्राने मला फो हे दिला होता तुमचा नंबर तो बोलला होता की इथे तुमच्या इथं कोणी महाडिक ॲंड सन्समध्ये म्हणजे खूपच चांगली सर्विस देतात प्लंबर वगैरेची आणि तुमचे चांगले म्हणजे असे पाईप वगैरे लावून देतातच आणि मला म्हणजे कसं घरामध्ये काही काही लागतं पाईप लावायचा आहे आणि म्हणजे फायबरचे पाईप लावायचे आहेत आणि थांब ना हो हो हो ते सर्व लावायचं आहे मला तर मला म्हणजे तुम्ही माहिती देऊ शकता का त्याबद्दल कोणते चांगले आहेत कोणते नाही करून हां हां हां

हां हां बरं मी काय म्हणते की मला तिथे ना शॉवर पण लावायचा होता आणि शॉवरमध्ये कसं म्हणजे मला तो तो शॉवर पाहिजे त्याच्यासोबत टब वगैरे पण पाहिजे नाही का तर मला त्या टब वगैरेबद्दल सांगा आणि ते खाली बघा म्हणजे पाईप पूर्ण खालीपर्यंत पाहिजे जेणेकरून कसं खूप म्हणजे नाही का प्रॉब्लेम येतो की म्हणजे तुमचं बाथरूमचं पाणी असेल तर ते पाणी साचून राहतं तर एकदम चांगल्या प्रकारे तुमची म्हणजे सर्विस सर मिळाली पाहिजे मला तसं तर माझ्या मित्राने म्हटलंच आहे की खूप चांगल्या प्रकारे सर्विस देतात ते म्हणूनच मी तुम्हाला फोन केला

हो अच्छा अच्छा नळ नळ कोणता म्हणजे नळ

अच्छा हां हां हां हां हां नाही नाही म्हणजे अच्छा हो हो हो हो हां ते बेसीनमध्ये नाही का बेसीनमध्ये तर बेसीनमध्ये प्रॉब्लम येत होता पाठीमागे आम्ही जिथं राहत होतो ना तर तिथे तिथे प्रॉब्लेम येत होता बेसीनचा खूप तर तुम्ही आता या बेसीनमध्ये प्रॉब्लम नाही झाला पाहिजे त्याची काळजी घ्या थोडंसं हां हां हो हो म्हणजे नाही ना तेवढं तर नाही पण ते कसं हे फक्त किचनमधलं नाही का थोडंसं किचनचं खालचं जे आहेत ना हे असतात थोडेसे खालचे पाईप वगैरे आहे ते हां हां बेसीनचं मी म्हणतो आहे आणि शावर वगैरे तर शावर वगैरे तर तुम्हीच मागच्या वेळेस माझ्या मित्राच्या घरी बसवला होता तर मी तिथे आलो होतो गि म्हणजे विजिट केला होता तर तेव्हाच मी बघितलं होतं की शावर खूप चांगला बसवला आहे तुम्ही तर मग मला तेच की म्हणजे तुम्ही म्हणजे हे करा नका करू तसंच शॉवर माझ्या पण घरी बसवा मग हो हो हो हो हां हां हो चालेल सर हो चालेल अच्छा

बरं बरं चालेल चालेल सर चालेल सर मी मी ठीक आहे ठीक आहे चालेल मी माझा माझा हा ॲड्रेस तुमच्या हो वॉट्सअपवर पाठवतो मी सर हो सर थँक्यू सर तुमचे हो हो हो हो सर हो सर धन्यवाद धन्यवाद हां हो धन्यवाद